रांगोळी ही भारताची प्राचीन सांस्कृतिक परंपरा आणि लोककला आहे भारताच्या वेगळ्या वेगळ्या प्रांतात वेगळ्या वेगळ्या प्रकारची रांगोळी काढली जाते खरंतर रांगोळीचे महत्त्व आपल्याला सणांमधे जास्त करून दिवाळीच्या सणामधे समजते घराबाहेर रांगोळी काढणे ताटाभोवती रांगोळी काढणे हे आपल्याला लहानपणापासूनच शिकवले जाते सूर्य सूर्य हे आपलं ऊर्जा देणारं स्थान आहे सूर्यामुळे आपण आहोत आपण फोटो सिंथेसीस हे तर ऐकलंच असेल जेव्हा एखाद्या झाडाला वाढ वाढवायचं असेल तर त्याला फोटो सिंटिसीस म्हणजे सूर्याच्याच प्रकाशामुळे त्याला वाढावे वाढायचे स्फूर्ती किंवा प्रेरणा भेटते अशा या सूर्याला नमस्कार करणे हे तर गरजेचेच असणार ना कपाळावर कुंकू ही तर अगदी प्राचीन काळापासून सगळ्यांना पडलेला प्रश्न आहे परंतु कपाळावर कुंकू लावणे म्हणजेच हे आयुर्वेदिक आहे कुं आधीच्या काळात कुंकू हे खूप नैसर्गिक पद्धतीने बनायचे परंतु त्याचं एक वेगळं कारणही हे होतं कुंकू लावने म्हणजे आपण आपल्या कपाळावरती आपला जो जिथे म्हणतात की भगवंताचा वास असतो त्या ठिकाणी आपण पूजा करतो त्या ठिकाणाच्या भगवंताची आपण पूजा करतो म्हणून आपण कपाळावरती कुंकू लावतो जानवे घालणे जानवे का घालतात तर एखादा ब्राह्मण ज जानवात बांधला जातो जानवं म्हणजे काय तर मी अधर्म करणार नाही ह्याचं काहीतरी प्रूफ पाहिजे ना म ते म्हणजे जानवं मंदिरात पूजेला जातो खरंतर आपण म्हणतो जिकडेतिकडे भगवंत आहे परंतु मंदिरात का जायचं जिकडेतिकडे तर भगवंत आहेच पण त्यालाही वाटत असेल ना तिथे बसून की हा माणूस आपल्याकडे यावे म्हणून मंदिरच जाऊन पूजा करायची असते उपवास करतो उपवासाचा खरा अर्थ म्हणजे आजकाल झालेला आहे की उपवास म्हणजे साबुदाणा खिचडी हे ते तर असं नाही आहे भगवंतासाठी अख्खा एक दिवस काढणे त्याच्याच भक्तीमधे मग्न होने म्हणजे खरा उपवास तर अशा प्रकारच्या अनेक धार्मिक प्रश्नांची उत्तरे ही आहेत आणि हे महत्त्वाचे आहेत खरंतर रांगोळी काढणं सूर्याला नमस्कार करणं कपाळाला कुंकू लावणं जानवं घालणं मंदिरात पूजेला जाणं उपवास करणं ही आपली संस्कृती आहे आणि ह्याचे महत्त्व आपल्याला ऋषिमुनींनी खूप आधीच सांगितलेले आहे